मला सर्वात आवडणाऱ्या रेसिपीमध्ये मला हे पुरणपोळी आवडते आहे कारण की पुरणपोळी हा जो आहे हा गोड पदार्थ आहे तो बनवायला जितका थोडा कठीण असतो तेवढाच तो खाण्यासाठी खूप च चविष्ट असतो त्याची मागणी सगळीकडे असते पुरणपोळी कुणालाही तुम्ही दिली तर ती त्यांना खूप आवडते पुरणपोळी बनवताना डाळ शिजवल्या जाते प्रथम नंतर त्यामधील पाणी थोडं निस्तरल्या जाते त्यानंतर त्यात साखर टाकली जाते साखर टाकून त्याला कमी आचेवरती शिजवल्या जाते डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर त्याला वाटण केल्या जाते डाळीचं किंवा साच्यामधून बारीक पिसून काढल्या जाते डाळीला आणि त्यानंतर पीठा पीठ जे असते पीठ किंवा मैदा ते मडवून मळवल्या जाते ते मळवल्यानंतर त्याचा छोटा गोळा करून त्यामध्ये पुरण जे बनवलेलं असते आपण त्या पुरणाचा गोळा त्या पीठामध्ये टाक भरला जातो आणि नंतर मग ती पुरणपोळी जी आहे ती पोळी हातावरती बनवली जाते काहीजणं जे आहेत ती पुरणपोळी साच्यामध्ये बनवतात काही पोळपाटावरती बनवतात लाटून काही हातावरची बनवतात वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या बघायला भेटतात तर अशाप्रकारे ती पुरणपोळी बनवली जाते त्यावरती तूप टाकल्या जातो पुरणपोळी सोबत तूप आणि दूध दुधासोबत पुरणपोळी खायला खूप छान आवडते आहे त्यामुळे मला पुरणपोळी खायला खूप आवडते हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे आणि ही रेसिपी बनवायलाही इतकी सोपी आहे